आहेत ना पाहुण्यांना नेऊ शकू अशी भरपूर पर्यटन स्थळं आहेत आणि अगदी वन डे म्हटलं तर आहे टू डे म्हटलं तर अशी स्थळं आहेत सांगलीमध्ये आणि सांगलीच्या जवळपास आता तिथे त्यांना का घेऊन जाऊ म्हणजे अर्थातच आता पाहुणे आपल्याकडे येतात मौज मजा करायला आनंद करायला सो सगळ्यांनी म्हणून एकत्र काही ठिकाणी डबे घेऊन जाता येतं काही ठिकाणी खास तिथल्या तिथे मिळ मिळणारे खाद्यपदार्थ किंवा अशा असे जे काही गोष्टी आहेत ते स्पेशली तिथला आस्वाद घ्यायला म्हणून आपण जातो एक रोजचं जे रुटीन आणि चालू असतं त्या रुटीनमधून आपण बाहेर पडतो फ्रेश होतो रिचार्ज होतो आणि ते होताना आपले आवडते पाहुणे जर आपल्या बरोबर असतील तर मजा दुप्पट होते तर त्यामुळे आपण आम्ही तिथं घेऊन जाऊ त्यांना आता अशी पर्यटन स्थळं म्हणजे अगदी सांगलीत खुद्द गणपतीचं मंदिर आहे जे खूपच प्रसिद्ध आहे संस्थान सरकारचं मंदिर आहे ते त्या मंदिराच्या मागे छान घाट बांधलेला आहे माई घाट पलिकडे विष्णू घाट आहे आणि तिथून नदीचं अथांग असं पात्र दिसतं तिथून थोड्याच अंतरावरती मल्लिकार्जूनचा डोंगर आहे जिथे जिथेही शंकराचं मंदिर आहे एक छोटासा तो ट्रेक होतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात म्हणता येईल डोंगरामध्ये चढून सगळ्या लहान मुलांना आबालवृद्धांना घेऊन जाता येईल असं ते ठिकाण आहे पलीकडे दंडोबाचा डोंगर आहे तिथं गुहेमध्ये मंदिर आहे मागे पूर्ण डोंगरदऱ्या आहेत हरिपूर म्हणून एक छोटंसं गाव आहे इथून दोन किलोमीटर अंतरावर तिथे कृष्णा कोयनेचा संगम होतो आणि त्या दोन्ही नदीचं पात्र आणि संगम आणि त्या संगमावर बांधलेला घाट अत्यंत सुंदर असा घाट बांधलेला आहे तो संगमेश्वराचं तिथं मंदिरही खूप छान आहे शंकराचं मंदिर मंदिराचं आवारही खूप मोठं आहे श्रावणामध्ये तर सध्या तिथे खूप कार्यक्रम चालू असतात तसंच थोड्या आणि अंतरावर सागरेश्वराचं अ अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध अभयारण्य आहे ते औदुंबर आहे औदुंबराला औदुंबरला जाता येतं इकडे वाडीला जाता येतं नरसिंहवाडी दत्ताची दोन्हीही स्थानं आहेत सो धार्मिक स्थळ म्हणूनही ते खूप प्रसिद्ध आहे तसंच शेजारीच कोल्हापूर आहे कोल्हापूरलासुद्धा फिरायला भरपूर आहे आणि ते हे सगळं सांगलीच्या अगदी जवळच्या टप्प्यात आहे